माझ्या भागातील चित्रपटग्रह म्हणजे आमच्या जवळच आहे आमी मेट्रोनी जातो तिथे पी व्ही आर सिनेमाज करून आहे तिकडे आम्ही आतापर्यंत खूप सारे मूव्हीज बघितले आहे मूव्हीजचे नाव जसे नटसम्राट बघितला आहे वेड मूव्ही बघितला आहे जुडवा टू मूव्ही बघितला आहे आनि भरपूर मूव्हीज बघितले आहे ते थेटर आम्हाला आवडतं कारण ते आमच्या घरापासून जवळ आहे ईझी ट्रॅव्हलिंग आहे मेट्रोने आणि मेट्रो स्टेशनच्या खालीच आहे त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगचा इश्यू एवढा होत नाही बाकी चित्रपट ते ग्रह खूप मोठं आहे तिथं सगळं आम्हाला पॉपकॉन वगैरे तिथे सगळं भेटतं क्लीन आहे मोठी स्क्रीन आहे आणि जास्त करून मला हे माझ्या फॅमिलीसोबत तिकडे जाऊन चित्रप चित्रपट बघायचा खूप आवड आवड आहे फॅमिलीसोबत जी मजा असते ती फ्रेंड्ससोबत एवढी नसते म्हणजे फ सगळी जेव्हा फॅमिली असते तेव्हा हे नटसम्राट वेड हे मूव्हीज आपण छान बघू शकतो फॅमिलीसोबत आणि चित्रपटग्रह म्हणजे तिकडे त्या जिथं आम्ही जातो तिथं बाहेर पण खूप सारे स्टाॅल्स लागलेले आहेत तरी आपण रात्रीचा शो बघितला तरी आपण बाहेर येऊन खूप सारे स्टाॅल्स ॲवेलेबल असतात तिथं खाऊ शकतो आणि पटकन घरी पण येऊ शकतो त्याच्यामुळे मला माझ्या इकडचा अंधेरीमधला पी व्ही आर सिनेमाज खूप आवडतो